राज्यातील कला व हास्य कौशल्य जसे की मागच्या काळेमध्ये जसे की घडलेले आहे जसे की खूप मोठे मोठे जसे लोक हे घडलेले आहे जसे की शिवाजी महाराज आणि खूप सारे जण त्यांच्या पारेत आपल्याला इतिहास रचण्यासाठी मागे मागच्या काळात जसे की चित्र व भिंतीवर कोरून ठवायचे ज्याने आपल्याला इतिहास कळतो